हॅलो सर आपल्याकडे म दिवाळीनिमित्त खरेदी करायची होती तर आपल्याकडे जे शाळ्या साड्यांचं शोरूम आहे कपड्यांचं जे दुकान आहे तर इथे आपल्याकडे काही साड्या किंवा ड्रेसेस आहेत का अवेलेबल

अच्छा सर साड्यामध्ये आपल्याकडे कुठली कुठली वेरायटीज आहे अच्छा कॉटनमध्ये पण आहेत आपल्याकडे मला कॉटनमध्ये जरीकाठाची पाहिजे होती तर हं त्यामध्ये आहेत ना आपल्याकडे अवेलेबल अच्छा त्याच्यामध्ये मला की नाही रेड कलरमध्ये हवी आहे तर हं तर त्यामध्ये मला कॉटनच्या दोन साड्या हव्या एक रेड कलरची हवी आहे आणि एक कोसा कलरची हवी आहे तर ती भेटून जाणार मला अच्छा आणि सर याची क्वालिटी जी आहे कपड्यांची ती कशी आहे चांगली आहे ना अच्छा अच्छा सर ही कितीपर्यंत येणार ही हं हं अच्छा तर मला एक हजाराच्या रेंजमधल्या मला दोन साड्या हव्या आहेत तर तुम्ही मला त्या दोन साड्या मला पाठवाल मी तुम्हाला माझा पत्ता पाठवते आहे आणि सर याच्याव्यतिरिक्त जी पैठणी आहे तर ते पैठणी अवेलेबल होऊ शकेल का मला मला दिवाळीसाठी दिवाळीला घालायची आहे आणि मिळून जाईल ना तर हे जे आहेत दोन कॉटनच्या साड्या एक पैठणी न् मला तुम्ही दिवाळीच्या आधी मला पाठवून द्या म्हणजे जेणेकरून मला ते दिवाळीमध्ये वापरता येईल ठीक आहे सर यावरती काही डिस्काऊंट किंवा ऑफर भेटणार आहे का दिवाळीनिमित्त ठीक आहे चालेल सर ठीक आहे मी तुम्हाला ॲड्रेस पाठवते आहे माझा आणि हा जो पेमेंट आहे मी तुम्हाला मी ऑनलाइन पेमेंट करते आहे ठीक आहे ओके धन्यवाद सर